शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा ही हस्तकला हे विषय अतिशय हसत खेळत आणि अतिशय मोकळे पणाने शिकवत असते हे विषय शिकवत असताना शिक्षकांवर देखील कुठलेही बंधन नसते की असंच शिकवलं पाहिजे तसंच शिकवलं पाहिजे आणि हे विषय शिकत असताना विद्यार्थी देखील अतिशय मन लावून शिकत असतात तर लहानपणी आम्हाला पन आमचे शिक्षक बाहुल्या तयार करायला शिकवायचे पावसाळ्यामध्ये कागदी बोटी तयार करणं यांसारख्या कला आणि हस्तकलेशी संबंधित खूप साऱ्या गोष्टी आमचे शिक्षक आम्हाला शिकवायचे तर दुपारचे चार वाजले की आमचा हा हस्तकलेचा तास असायचा त्यामध्ये आम्ही तिसरी चौथीला असताना आम्हाला एक मॅडम होतं शिकवायला तर त्यांनी आम्हाला बाहुल्या तयार करन्याचं शिकवलेलं होतं त्यांनी आम्हाला चॉकलेटच्या रॅपरपासून बाहुली बनवायला पण शिकवलं होतं तो अनुभव हा खूप सुंदर अनुभव होता चॉकलेटच्या रॅपरपासून आपण बाहुली कशी बनवू शकतो तर चॉकलेटच्या रॅपरला फक्त एक गाठ द्यायची मध्ये आणि त्यापासून एक बाजूला खाली असा मोठा फ्रॉक असल्यासारखं व्हायचं आणि वरती एक छोटंसं बाहूलीचं जसं काय तोंड आहे तिथं असं वाटायचं ती बाहुली यात्राातल्या कुठल्याही बाहूलीपेक्षा खूप छान वाटली होती पहिल्यांदा आणि त्यानंतर पावसाळ्यामध्ये कागदी बोटी बनवायला पण आ आमच्या मॅडम आम्हाला शिकवत असत तर पावसाळ्यामध्येे कागदी बोटी नांगर होडी साधी होडी अशा बऱ्याच बोटी आम्हाला बनवायला शिकवल्या होता्या मॅडमनी तर पावसाळ्यामध्ये शाळेमध्ये काही छोटेसे डबके साचायचे तर तेव्हा वर्गात बसून ह्या होड्या आम्ही बनवायचो या बोटी बनवायचो आणि मग पाऊस कमी झाला की बाहेर जाऊन त्या डबकेमध्ये त्या बोटी सोडून द्यायचं काही वेळ ते खूप त्या बोटी जास्त वेळ पाण्यावर तरंगत नसायच्या पाण्यात भिजून त्या कागदाच्या असल्यामुळे पाण्यातत भिजून त्या खाली जायच्या परंतु जेवढा वेळ त्या पाण्यावरती तरंगत असायच्या तो अनुभव खूप भारी होता म्हणजे खूप छान वाटायचं की आपण बोट बनवली आणि ती छान पैकी पाण्यावर तरंगते खूप छान अनुभव होता त्यानंतर हस्तकला म्हणजे दुपारी ऊन जेव्हा कमी होतो त्यानंतर आम्हाला आमच्या मॅडम ग्राउंडवरती न्यायच्या आणि त्यानंतर पांढरेखळे पांढरेखडे गोळा करायचे आणि एका ठिकाणी अशी सपाट माती करायची म्हणजे मऊ जागा करायची आणि तिथे आपल्या नावाची पांढरे खड्यांनी आपल्या नावाची नक्षी तयार करायची तो अनुभव हा खूप सुंदर अनुभव होता दुसरी तिसरीचा अस दुसरी तिसरी असतानाचा हा अनुभव होता परंतु खरंच ते अनुभव बालपणीचा तो अनुभव खूप सुंदर होता अशाच पद्धतीनं माझ्या आयुष्यातील त्या बाहुल्या तयार करणे पावसाळ्यात कागदी बोटी बनवणे आणि हस्तकलेशी आपल्या नावाची नक्षी तयार करणे किंवा मग अजून पण खूप साऱ्या नक्षी आम्हाला शिकवत असत त मॅडम नवीन रोज नवीन नवीन नक्षी शिकवत असत तर तो अनुभव बालपणीचा तो आठ अनुभव आणि त्या आठवणी आजपर्यंत खूप खूप स्मरणात आहेत आणि पुढेही राहतील